हॅलो मद्रास कॅफे रेस्टॉरंट मी बेक ऑर्डर दिली होती तर तुमच्या डिलिवरी बॉयने मला फोन केला होता की मी आलं आहे मी पण तुमची ऑर्डर घेऊन आलेले आहे तुम्ही ऑर्डर तुमची घ्या रिसीव करा पण पंधरा मिनटं झाली अजून मी त्याची वाट बघतो माझ्या घरी पावणे उपाशी उभं बसल्यात वाट बघतात हा केव्हा येईल म्हणून अजून त्याचा पत्ता नाही मी त्याला फोन केला तरी तो फोन माझा उचलत नाही प्रॉब्लेम काय किती वेळ वाट बघायची तुम्ही जरा प्र त्याला विचारा ना काय प्रॉब्लेम झाला कुठे काय त्याचे सायकल पंक्चर झाले की मोटरसायकल कुठे पंक्चर झाली काय झालं आहे जरा विचार विचारा त्याला आणि मला फोन करून सांगा